वृत्तमाध्यमांकडे जे रिपोर्टर असतात ते पूर्ण देशभरात पसरलेले असतात आणि त्यांची त्यांचं प्रत्येक प्रोग्रामकडे किंवा एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घडामोडींकडे लक्ष असतं त्याच्यात जर काही त्रुटी काही उणिवा जानव जान त्यांना जाणवल्या तर ते तिथे जाऊन त्या घडामोडी समाजापुढे आणतात किंवा काही समस्या असेल तर त्या सोडवण्या्साठी ते सरकार पुढे आणतात जेणेकरून सरकार त्या समस्यांना तोंड देईल किंवा त्या समस्या सॉल्व्ह करू शकतील